हॅलो हॅलो तुम्ही ज्योतिषी राधेमाँ बोलत आहे का मी सुमती गावकर बोलते आहे मला माझ्या मुलाची पत्रिका दाखवायची आहे तर तुम्ही मला मार्गदर्शन करू शकता का नाव राहुल गावकर जल्मठिकाण मुंब्रा वेळ सहा वाजून पंधरा मिणटं सकाळचे साडे सहा वाजून पंधरा मिणटं

हॅलो

साडेसाती काय असते आहे त्याबद्दल म् माहिती सांगाल का

आं तुमचा आश्रम हां बोल तुमचा आश्रम कोठे आहे मला पत्ता सांगता का

आं आं येथे येण्याचे काही वैशिष्ट्य वेळ आहे का ओक्के चालेल हां बोला नाही ठीक आहे येते मी धन्यवाद